हो गायन हे गुरूकडून उत्तम प्रकारे शिकता येते माझा असा गुरू म्हणाल तर कोणी नाही आहे मी आपली बाथरुम सिंगर किंवा लाईव काही कार्यक्रम असेल तर कराओके अशा प्रकारे मी गाते पण आपण जर शिकू शकलो गुरूंकडून तर ते अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला शिकवू शकतील आणि मला असं वाटतं आहे की गुरू हाच पहिला आपला देवता म्हणता येईल संगीताच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत आपल्याला एखादं काही शिकायचं असेल तर मी तरी शिकलेली नाही आहे तशा प्रकारे पण मला गाण्याची खूप आवड आहे त्यामुळं मी नेहमी काही न काही गात असते एखादं हिंदी पिक्चरमधलं गाणं असू दे किंवा एखादं मराठी गाणं असू दे कुठलंही गाणं सांगितलं तर ते मी गाऊ शकते पण मुद्दामहून अशी शिकलेली नाही आहे पण मला गाण्याची खूप आवड आहे शाळेत असताना माझा संगीत हा विषय होता आणि त्याविषयी मी तेव्हा खूप प्रॅक्टिस केलेली होती पण मध्यंतरी मला नाही शिकता आलं त्यामुळं मी त्याच्यावर जास्त काय म्हणायचं त्याला आपण कवायत हे घेतलं असतं मेहनत घेतली असती तर मी शिकू शकले असते पण सध्या काही ते जमलेलं नाही पण संगीत हे आपण गुरूकडून चांगल्या प्रकारे शिकू शकतो असं मला मनापासून वाटतं अनुभव सांगाल तर मी त्यांच्याकडं गेलेलीच नाही आहे खास गाणं शिकण्यासाठी त्यामुळं तसा काही अनुभव असा सांगता येणार नाही मला प्रत्येकाचा अनुभव ह्या बाबतीत वेगळा असू शकतो कोणी खास आपल्या आवडीसाठी गुरूकडून शिकू शकतं किंवा कोणी स्वतःचं स्वतः शिकू शकतं स्वतःच स्वतःचा गुरू पण असू शकतील कदाचित त्यातले बारकावे गुरू आपल्याला सांगू शकतील तसं पण असू शकेल त्यामुळं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार माझा तरी अनुभव मी घरातच शिकलेली आहे त्यामुळं खूप असं मोठं किंवा फार उच्चपदावरचं वगैरे मी नाही गात पण जे काही सांगाल त्याचा गाण्याचा प्रयत्न करते छोट्या छोट्या गाण्यांच्या ओळी असतात त्या गुणगुणते त्यामुळं माझी आपोआप प्रॅक्टिस होत जाते रेडिओवर लागलेलं असतं मोबाइलवर लागलेल्या असतात त्यामुळं ते मी ऐकून आपली आपली प्रॅक्टिस करते आणि तो अनुभव माझा खूप छान होतो म्हणजे एखादं आपलं काही चुकलं की परत आपण बटण बंद करणं मोबाइलचं पुन्हा चालू करणं पुन्हा ते ऐकणं हा एक आपला आपला अनुभव चांगला सांगता येईल असं मला वाटतं